आं हॅलो आं पाथरका जगताप गाईड बोलत आहेत का हां मॅडम मला अ अकोला जिल्ह्यामध्ये यायचं होतं फिरायसाठी मी मुंबईला राहते

हं मला फिरायचं होतं बघायचं होतं काय आहे अकोल्यामध्ये काय नाही तर मला सांगा तुम्ही

औ अ उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्येच आलो असतो आम्ही हो का मग बरं मग हां मग आम्ही केव्हा येऊ शकतो तरी बरं अकोल्यामध्ये मग काही माहिती देऊ शकता का मॅडम तुम्ही कि तिथे काय आहे बघण्यासाठी असं बरं बरं बरं मग तुमच्याइथे म्हणजे जर आम्हाला यायचं असेल तर हिवाळ्यात वगैरे तर मग काही बुकिंग वगैरे करावं लागेल का त्याच्यासाठी बरं मग आम्ही जर आलो तिथं जर तुम्ही कराल का आम्हाला गाईड बरं जर का आम्ही आलो समज जर आठ दहा दिवसासाठी तर काही राहण्याची सोय वगैरे किंवा काही मिळेल का आम्हाला तिथे बरं बरं ओ के मॅडम मग मी आल्या यायच्या आधी कॉल करेन तुम्हाला ओ के ओ के